आमच्या भागाचे आमदार हे नित नितेश राणे आहेत आणि खासदार हे तर आताच निवडून आल्याप्रमाणे नारायण राणे आहेत व सरपंच या सोनिया सावंत आहे तर त्यांच्याशी आम्ही बोलत आहोत म्हणजे आम्ही बोलतो कधीकधी तर कामाबद्दलचा अनुभव म्हणजे असं बघायला गेलं तर कोणत्याही पक्षाचा आमदार असो खासदार असो का सरपंच असो किंवा एखादा मोठा कॅबिनेट मंत्री असो सगळेजण खुर्चीवर एकदा बसले की आपले रंग दाखवायला सुरुवात करतात कोण असा ग्रामीण भागातील लोकांचा विचार करत नाही रस्ते तर साईडलाच राहिले रस्त्याचा तर विचार करायलाच नको म्हणजे आता जर हा रस्ता केला ते हो तर तो लगेच दुसऱ्या पावसात जातो वाहून पण पूर्वी असं नसायचं पूर्वी रस्ता हा सहा सात वर्ष काही त्या रस्त्याला व्हायचं नाही खूप चांगला असा व्हायचा पण आता रस्त्याच्या नावाने अर्धे पैसे रस्त्यामध्ये आणि अर्धे पैसे खिशात असं करून ते एक एक प्रोसीजर म्हणजे एक तुम्हाला मी थोडक्यात सांगायचं म्हणजे एखादा आता रस्ता मंजूर झाला तर तो वरून मंत्र्याकडून तो येतो मग तो मंजूर होण्याआधी त्या मंत्र्याच्या काय करतो आपल्या अर्धे पैसे आपल्या खिशात मग तो कॉन्ट्रॅक्टरकडे येतो मग कॉन्ट्रॅक्टर काय करतो अर्धे पैसे आपल्या खिशात आणि अर्धे पैसे रस्त्याला असं करून पूर्ण आपला र रस्त्याचं काही हालतच राहत नाही म्हणजे हवं ते काय मटेरियल असतं ते कधी घालतच नाही त्या रस्त्यामध्ये असं सगळीचकडे हे मी रस्त्याचं एक उदाहरण दिलं पण सगळीकडे जीब की जी काही बेरोजगारी चालली आहे ना आता आपल्या भारतामध्ये त्याचं हे मुख्य कारण म्हणजे हे मंत्री लोक आहे आणि त्याला जबाबदार आहोत आम्ही कारण आम्हीच त्यांना मतं घालतो जर यात ते मत कोणाला घालायचं हे पण प्रश्न असतो कोणाला पण घाला सगळे आपले हेच रंग दाखवतात माझं तर हे मत आहे